अकोला जिल्ह्यामध्ये सौंदर्य करणाचे जे प्रकल्प जे चालू आहे सध्या ते खूपच वेगाने होत आहे जसे की जी आधी जी पडीक जागा होती एखादा प्लॉट आहे किंवा एखादा जो कॉर्नर आहे तर तो आधी असाच खराब राहायचा लोक तिथे जाऊन कचरा वगैरे टाकायचे पण आता त्या उलट आता अशा गोष्टी होत आहेत की जी पडीक जागा आहे किंवा जे काही ग्राउंड वगैरे असतात त्यांचे सौंदर्यकरण केल्या जात आहे गार्डन जे आधी खराब झालेलं जे होतं त्यांची सौंदर्यकरण होत आहे जे मैदानं वगैरे आहेत ते चांगलं स्वच्छ वगैरे करून मुलांना तिथे खेळायसाठी ते व चांगले करून दिलेले आहे आणि रस्त्याचे जे बांधकाम आहेत ते तर खूपच चांगले होत आहे ते उड्डाणपूल वगैरे खूपच चांगले आता बनत आहेत